मी सकाळी उठते छान अंगण झाडून टाकते सडा शिंपते आणि रांगोळी घालते आणि छान सकाळी उठल्यानंतर रांगोडी वगैरे घातल्यावर छान फ्रेश वाटते आणि सगळेजण उठल्यानंतर पाहुणे वगैरे आले छान तर अंगणामध्ये छान रांगोळीबद्दल छान वाटते आणि मी माझ्या घरी पूजा करते छान देवाची आंघोळ घालते आणि त्याला मग छान त्यांच्यावर फुलं वाहते आणि दिवा लावते अगरबत्ती छान रांगोळी घालते आणि कुंकू कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून हे सगळं काढते